ओके ठीक आहे आता मी सांगते आहे म्हणजे भारतामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात वर्षभर म्हणजे खूप सारे सण साजरे के साजरे केले जातात त्यामध्ये पहिला गुढीपाडवा हा न नववर्ष म्हणून साजरा केला जातो सण त्यादिवशी आपल्या घरातील सगळ्या हत्यारांची किंवा वस्तूंची वगैरे अशी ब मांडणी केली जाते आणि त्यांची पूजा वगैरे केली जाते त्यामध्ये त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता जेवण वगैरे पण चांगलं चांगलं केलं जातं त्यामध्ये आपल्या पुरणपोळी ही प स्पेशल डिश बनवली जाते नंतर नंतर आपलं म्हणजे होळी हा सुद्धा एक खूप मोठा असा सण आहे भारतातील त्यामध्ये होळी होळीमध्ये आपण खूपसं म्हणजे खूप सारे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असे चाली पद्धती रूढी वगैरे आहेत त्यामध्ये म्हणजे त्यामध्ये आता होळीला पुरणपोळी आणि शिरवाळे अशी असे दोन पदार्थ बनवले जातात गोडाचे त्याम ते खूप खायला खूप चविष्ट असे असतात होळी होळी गुढीपाडवा असे आणि नंतर ब ग गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी हा तर भारतातील सगळ्यात मोठा सण मानला जातो खूप म्हणजे सगळ्या घरांमध्ये हा सण साजरा केला जातो म्हणजे सगळ्यात मोठा सण हा मानला जातो त्यासाठी त्यासाठी आपल्या घरात एक म्हणजे गणेश मूर्ती आणली जाते बाहेरून आणि काही स्पेसिफिक दिवसांसाठी ती तिची पूजा केली जाते मग काही काही जणांच्या घरात दीड दिवस काही जणांच्या घरात पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस असे गण गणेश मूर्तीची पूजा केली जाते आणि नंतर नंतर ती मूर्ती नदीत किंवा नदीत किंवा जवळपास एखादा तलाव वगैरे असेल तर तिथे विसर्जित केली जाते त्यामध्ये नंतर त्यावेळी म्हणजे चतुर्थीला पण एक स्पेशल डिश बनवली जाते ती म्हणजे मोदक असते मोदक हा मोदक ही सगळ्यांचीच फेवरेट डिश असते म्हणजे खूप असे गोड आणि खूप चविष्ट अशी ब डिश असते मोदक मोदक हे खूप ज खायला चविष्ट वगैरे लागतात मोदक मोदक हा म्हणजे मोदक हा गणप गणं गणपतीचा आवडता पदार्थ मानला जातो त्यामुळे त्यादिवशी गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी मोदक केले जातात आणि नंतरचे जेवढे दिवस गणेश मूर्ती म्हणजे गणपतीची पूजा केली जाते आपल्या घरात तेवढे दिवस तेवढे दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवले जात देवाला त्यामध्ये पुरणपोळी काही त्यादिवशी एक दिवशी द म्हणजे व गणपतीचा उपवास मानला जा त्यादिवशी फक्त गूळ गूळ काजू वगैरे असं काहीतरी सुकामेवा दिला जातो त्यामध्ये आपल्या त्यामध्ये सुकामेवा दिला जातो नंतर रोज वेगवेगळे नैवेद्य केले जातात त्यामध्ये पुरणपोळी शिरवाळे गुलाबजाम वगैरे वगैरे आणि शेवटच्या दिवशी खूप सारे पक्वान्न केली जातात व मोठे जेवण देवण केले जाते जेवण देवण केले जाते तर नंतर दिवाळी दिवाळीला दिवाळीला दिवाळीला दिवाळीला आपल्याकडे खूप सारा म्हणजे दिवाळी म्हणजे फराळ असं मानलं दिवाळीला आपल्याकडे फराळ बनवले जातात त्यामध्ये फराळ बनवले जातात त्यामध्ये लाडू चकली करंजी म्हणजे अनारसे वगैरे लाडू म्हणजे लाडू वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात कचोरी वगैरे असं फराळ सगळा बनवला जातो तर तर त्या तेव्हा सुद्धा खूप मजा असते म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता त्यामुळे रात्री सगळीकडे नरकासुर जाळून रात्री म्हणजे सकाळी चारच्या आधी नरकासुर जाळून ते सकाळी चारच्या दरम्यान ते नरकासुर जाळून सेलिब्रे म्हणजे साजरं केले जाते दिवाळी तर त्यामध्ये दिवाळी साजरी केली जाते तेव्हा दिवाळी साजरी केली जाते आपल्याकडे पा द दिवाळी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मग भाऊबीजेचा सण असतो त्यादिवशी बहीण भावाला ओवाळते व बहीण भावाला काहीतरी भेटवस्तू देते त्यामध्ये भेटवस्तू देते नंतर असतं ते लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाला आपल्या घरातील जेवढी म्हणजे लक्ष्मी असते त्याची पूजा केली जाते म्हणजे आपले देव देवघरात ठेवून लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे त्यामध्ये आपल्या घरातले दागिने पैसे वगैरे सगळे पूजेला लावली जातात त्यांची पूजा केली जाते नंतर येतो दीपावली पाडवा दीपावली पाडव्याला आपल्या म्हणजे शेतकरी घरां घरांमध्ये हा सण खूप मोठा साजरा केला जातो त्यामध्ये म्हणजे गुरांचं जे शेण वगैरे असतं त्यापासून एखादं म्हणजे अशी बनं घर कसं म्हणजे एखादं घराचा आकार बनवतात त्यामध्ये म्हणजे असं खोटे खोटे माणसं वगैरे अशी ठेवली जातात मग झालं म्हणजे हा झाला दिवाळी सण रक्षाबंधन रक्षाबंधन हा एक आपल्या आपल्या भारतीय संस्कृतीत खूप असा महत्त्वाचा कसा सण आहे त्यामध्ये बहीण असते ती भावाला ओवाळते आणि भावाकडून म्हणजे भाऊ बहिणीला त्यादिवशी भेटवस्तू वगैरे देतात त्यामध्ये त्यामध्ये ते भाऊ बहिणीला आणि नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे सण असे एकत्रच येत असतात नारळी पौर्णिमेला शेतकरी घ शेतकरी घरांमध्ये तो सण खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो तेव्हा तिथे त्याच्यात नारळी पौर्णिमा म्हणजे नारळाची पूजा नदीकडे किंवा नदीकडे जाऊन नारळ नारळ वगैरे वाहून पूजा केली जाते नारळ वग नारळ वाहून तर त्याम त्याचप्रमाणे जे आपले कोळी बांधव आहेत कोळी बां कोळी कोळी कोळी समाजामध्ये ते द समुद्रात म्हणजे त्यांचा असा म्हणजे त्यांचं हे त्यांचं प्रोफेशन असं ते मासेमारीचं असतं ना त्यामुळे त्याच्यात ते समुद्राला नारळ वगैरे वाहून ते पूजा करत असतात त्याची त्यात न तो सण पण खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो गुढीपाडवा दिवाळी शि म्हणजे आपल्या म महारा मराठी समाजात अजून एक खूप मोठा सण साजरा केला साजरा केला जातो तो म्हणजे आपली आपले सगळे म्हणजे आपलं जे स्वराज्य स्थापित झालं ज्यांनी ते स्थापन केलं आहे त्यांची जयंती म्हणजे शिवजयंती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्या इथे खूप मोठी साजरी केली जाते त्यामध्ये साजरी केली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे शिवाजी महाराजांची मूर्ती उभारून त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी तर रॅलीज वगैरे म्हणजे प्रभात फेऱ्या वगैरे काढल्या जातात म्हणजे ते भगवे झेंडे वगैरे घेऊन असं आणि वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा एक सजा सण आपल्याकडे साजरा केला जातो वटपौर्णिमेला सगळ्या बायका आपल्या नवऱ्यासाठी उपवास ठेवत असतात हा उपवास ते आपल्या नवऱ्याचं आयुष्य हे वाढावं म्हणून ठेव ठेवत असतात कारण देवदैवतांच्या काळात जेव्हा सती सती नावाची नाही सावित्री नावाची एक स्त्री होती जिने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवून आणले होते यमाच्या तावडीतून त्या दिवसापासून हा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेचा म्हणजे तिने यमाच्या तावडीतून पण आपल्या नवऱ्याला वाचवून आणलं म्हणून त्यामध्ये त्यामध्येच हे म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या बायका आपल्या नवऱ्या सॉरी वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या बायका आपल्या पूजा करत असतात वडाच्या झाडाची आणि त्याला सात फेरे मारतात दोरा गुंडाळून ठेवतात आणि आपल्या नवऱ्यासाठी आयुष्य वाढावी अशी एक प्रार्थना करत असतात त्यामध्ये झालं हा झाला वटपौर्णिमेचा सण आणि आता वटपौर्णिमा झाली दिवाळी हे झाले असे काही सण आहेत सण आहेत जे भारतात साजरे केले जातात होळी म्हणजे नारळी पौर्णिमा होळी होळी होळी धूलिवंदन दिवाळी च गणेश चतुर्थी वटपौर्णिमा असे सण भारतात साजरे केले जातात त्यामध्ये